हॅलो श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समधून बोलतो आहे बोला हां मॅडम बोला सेम सेमी ऑटोमॅटिक अच्छा सेमी ऑटोमॅटिकमध्ये तर तुम्हा आमच्याकडे अवेलेबल आहेत सध्या सर्व कंपनीचे तुम्हाला वॉशिंग मशीन मिळून जातील आमच्या शॉपमध्ये सर्व एलजीची सोनीची व्हरपूलची सर्व आहेत सध्या आणि आता लेटेस्टमध्ये एक वन प्लसची वॉशिंग मशीन आली आहे जसे तुम्ही एल जी म्हणत आहे सेमी ऑटोमॅटिक तर ह्याच्यामध्ये आमच्याकडे काही मॉडेल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी रेंजप्रमाणे ते वॉशिंग मशीन्स अवेलेबल आहेत आमच्याकडे हो जसे सोळा लीटर म्हणताहे तुम्ही तर त्याच्यामध्ये आमच्याकडे बारा हजारपासून सुरू चालू होत आहेत तर बारा हजार काही मॉडेल ते असे मॉडेल्स लेटेस्टमध्ये आहे ते जातील तुमचे बावीस ते तेवीस हजारापर्यंत एक वॉशिंग मशीन जाईल तुमची हो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक फीचर्समध्ये जशी तुम्ही म्हणताहे जे जुने मॉडेल आहे त्याच्यामध्ये तर तीच फीचर आहे जे बारकी वॉशिंग मशीनमध्ये असतात पण जे न्यू मॉडेल आहे त्याच्यामध्ये एक डिजिटल ऑटोमॅटिक सिस्टम लागला आहे ज्याच्याने तुम्हाला अलर्ट करेल की समजा आता तुम्ही जर वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून सोडून तुम्ही दुसऱ्या कामाला लागले तर ते एक वार्निंग म्हणून जर तिथला पाणी लिकेज होत आहे किंवा डिटर्जंट संपला तर तुम्हाला एक अलर्ट म्हणून तिथे बझर वाजेल त्याच्याने तुम्ही त्याला वेळेवर ॲक्सेस करू शकता आणि च तशी तिथे इलेक्ट्रिसिटीची सेविंग्स चांगली आहे याला फाइव स्टार रेटिंग मिळाली आहे हो इलेक्ट्रिक सेविंग चांगली आहे तर एक काम करा मॅडम तुम्ही आमच्या दुकानात या ठीक आहे तुम्ही विजिट करा मी तुम्हाला मॉडेल्स आहे त्या मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलरही आले आहेत सध्या तर तुम्ही विजिट करा तुम्हाला सर्व इथे मी अमोरासमोरच दाखवून देतो बरं ठीक आहे